हो टॅक्सी ड्रायवर बोलत आहे ना बोला ना मॅडम हो होऊन जाईल ना कुठलं टेम्पल महाराष्ट्रामध्ये आपलं कोराडी आहे गणेश टेकडी आहे साई मंदिर टेम्पल आहे अच्छा तुम्हाला तिथं जायचंच आहे की पण परत पण यायचं आहे आणि किती किती पॅसिंजर आहे मॅडम किती लोक राह्यतील सात लोक राहतील तुम्हा ला फक्त जायचं आहे म्हटलं न की जायचं यायचं जायचं आणि यायचं अच्छा त्यासुद्धा तुम्हाला टायमिंग वगैरे काय राहील मॅडम किती वाजता निघाय लागेल अच्छा अच्छा आणि परत किती वाजता यायचं अच्छा अच्छा सायंकाळ ठीक आहे मग पाच हजार रुपये लागून जातील पाच हजार रुपये लागून जातील म्हटलं नाही आता कसं मॅडम आता डिस्काउंट ऑफरच चालू आहे तुम्हाला तसं कमीच सांगितलं आहे तसं तर सहा सहा हजार होतात पण तुम्हाला डिस्काउंट का काढूनच सांगितलं आहे अच्छा ठीक आहे साडेचार हजारमध्ये होऊ शकते तेवढं त्याच्यातून कमी नाही होऊ शकत मॅडम हो हो टायमावर मी येऊन जाईल त्याचं काही त्याचं काही एवढं हे नाही आहे पंधरा मिनिटं पहिलेच येऊन जाईल मी तुमचं जे तुम्ही जे टाईम सांगितलं त्याच्या पंधरा मिनिट पहिलेच येऊन जाईल मी हो हो लोकेशन वगैरे पाठवून द्या त्या लोकेशनवर एक्झॅक्ट टायमावर येऊन जाईल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काय त्रास नाही होणार आणि आपली ठीक आहे